हो मी जगविख्यात लेखक पावलो कोयलो यांचं अल्केमिस्ट नावाचं पुस्तक वाचलेलं आहे आणि या पुस्तकाने मला खरोखर विचार करायला लावलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही ज्ञान घेतलेलं आहे ते योग्य आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय बदल करणं अपेक्षित आहे ज्ञानामध्ये नाही तर आपल्या अन आपल्या विचारधारांमध्ये काय काय बदल करणं अपेक्षित आहे हे मला या पुस्तकाने शिकवलेलं आहे ही गोष्ट ॲक्च्युली अल्केमिस्ट ही एक अल्केमिस नावाचं हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये एक साध्या मेंंढपाळाची गोष्ट घेतलेली आहे आणि त्या एका गोष्टीतून आपल्याला आयुष्याचं सार या पुस्तकातून बघायला मिळतं आणि त्याच्यातून आपण बऱ्याच बऱ्यापैकी विचारमंथन करायला शिकतो माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी जे काही वाचन केलं जे काही ज्ञान मिळवलं आणि त्या त्यावरून माझ्या ज्या काही धारणा तयार झालेल्या होत्या त्या बऱ्यापैकी मला या पुस्तकामुळे बदलाव्याशा वाटल्या याच्यामध्ये एका मेंढपाळाची गोष्ट आहे आणि तो मेंढपाळ जो असतो तो खजिन्याच्या शोधास शोधामध्ये पूर्ण प्रवास करतो इजिप्तच्या पिरामिडच्या पिरामिडच्या इथे त्याला खजिना मिळणार आहे असं कोणीतरी सांगितलेलं असतं आणि तसा तो जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये त्याला काय काय अनुभव येतात त्याला काय काय शिकायला मिळतं या सगळ्या गोष्टी याच्यामदे नमूद केलेल्या आहेत गोष्ट फक्त खजिना मिळवणं नाही आहे तर या खजिन्याच्या निमित्ताने त्याने काय काय अनुभव घेतले आणि त्याच्यातून त्याने आयुष्याचं सार काय काय शिकलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण त्यातून काय शिकतो हे खूप महत्वाचं आहे काही कालावधीनंतर पुस्तक वाचताना आपल्याला लक्षात येतं की तो मेंढपाळ आपणच आहोत जो वाचक हे पुस्तक वाचतो आहे तो वाचकच तो मेंढपाळ ही भूमिका जगतो आहे असं वाटायला लागतं आणि फक्त पैशाची प्राप्ती म्हणजेच खजिना नाही तर प्रवासामध्ये मिळणारं ज्ञान अनुभव हे खरोखर खजिनासमानच आहे याचं ज्ञान आपल्याला या पुस्तकामुळे मिळतं आपण आयुष्यामध्ये अश एका क्षणी असं आपल्याला वाटायला लागतं की आपण किती धावाधाव करतोयपण आपल्याला ईप्सित ध्येयप्राप्ती होत नाही आहे आणि आपण त्या वेळेला मागे वळतो पण खरोखर ती हीच वेळ असते की जेव्हा आपल्याला अजून थोडासाच प्रयत्न करणं गरजेचं असतं अशा प्रकारची विचारधारा मला या पुस्तकाने शिकवलेली आहे आणि म्हणून मी या पुस्तकाचे शतशः आभारी आहे की या पुस्तकामुळे मला माझ्या विचारांना चालना देता आली माझे काही आधीचे विचार होते त्याच्यामध्ये काही सकारात्मक बदल करता आले आणि म्हणूनच मला या पुस्तकामुळे खूप फायदा झाला जे जेणेकरून मी म सकारात्मकतेमध्ये माझ्या वाढ करू शकले